हॅलो हां नमस्कार नमस्कार मी आपल्या टुरिस्टचा हे आहे म्हणजे पूर्वीपासूनच तुमच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी जातो आज मला येऊरला जायचंय आणि आत्ता मी आहे माझीवड्याच्या चौकामध्ये मला तुमी सांगा की मी कसं जाऊ तिकडे टाइम

अच्छा पण त्या बस ऐवजी दुसरं काही काय आहे का साधन मी लवकर जाईन ओके हां

ठीक आहे ठीक आहे मी पोचतोच तिकडे पण मी तिथे गेल्यानंतर मला ज्या काही सुविधा पाहिजेत राहण्याची असेल तिकडचं जेवणाची खाण्याची जी सोय आहे ती क मिळेल का व्यवस्थित

बरोबर बरोबर ओके

ठीक आहे चालेल बरं ह्या हां हां बरं मी तिकडे गेल्यानंतर मला काय काय विशेष पाहता येईल तिकडे काय विशेष गोष्टी आहे तिकडे हं हं हां हां हां बरोबर बरोबर बरोबर

बरोबर

बरोबर इथे एक एअरपोर्स्ट काहीतरी आहे तर मग मला पाहता येईल का ते परमिशन लागेल का अच्छा हां

बरोबर चालेल चालेल धन्यवाद चांगली माहिती दिली ओके